एकूणच जगाचं हवामान हे बदलत चाललेलं आहे हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषशास्त्राची किंवा हवामानखात्याच्या तज्ज्ञाची आता गरज राहिलेली नाही मधेच अवकाळी पाऊस येतो मधेच गारपीट होते जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा आकाशामध्ये बिलकुलच ढग दिसत नाहीत जे ढग दिसतात ते सगळे पांढरे असतात त्यांच्यामध्ये जराही पाऊस नसतो पाणी नसतं आणि ते तसेच त्यांना वारं पळवून नेतात किंवा हिवाळ्याच्यामधे थंडीच पडत नाही गर्मी होता होईतो कमी होत नाही किंवा मग इतकी थंडी पडते इतकी थंडी पडते की सगळं आसमंत सगळं शिवार गोठून जातं असं आपल्याला लक्षात येतं प्रत्येक ऋतू आपल्याबरोबर काही रोग घेऊन येतो काही आजार घेऊन येतो मानवाच्या संदर्भातले जसे हे आजार असतात तसे ते शेतातल्या पिकांवरचे आजार असतात शेतामध्ये जे कृषी कर्म करण्यासाठी जे प्राणी आहेत त्या बैलांचे म्हशीचे गाईगुरांचे कुत्र्यांचे आजार असतात असं आपल्याला लक्षात येतं तर या सगळ्या आजारांवरती मात करणं ही अत्यंत गरजेची अशी गोष्ट आहे असं आपल्याला लक्षात येतं म्हणजे याच्यासाठी काय करावं तर पहिली गोष्ट म्हणजे ते बियाणं वापरावं की ज्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती जे हवामानबदलांशी स्वतःला जुळूवून घेईल येणारं पीक त्याला प्राधान्य दिलं पाहिजे असं मला वाटतं दुसरी एक अशी एक गोष्ट आहे की दररोज शेतात जाणं गरजेचं आहे म्हणजे जसं पानी देणं ही गरजेची गोष्ट आहे तसं वेळीच खत देणं म्हणजे पिकांचं भरणपोषण हुईल आणि दुसरी गोष्ट की त्याच्यावरती ज्या बुरशी पडतात जे किडे येतात वेगवेगळे नाकतोडे येतात कधी बोंडआळी पडते कधी वेगळे आजार येतात तर या सगळ्या कधी चीक पडतो तर या सगळ्यांच्या स या संदर्भातलं एक अत्यंत बारीक निरीक्षण शेतकऱ्यांकडं असलं पाहिजे आणि त्याच्या संदर्भातली मग जी काही प्रभावी कीटकनाशकं आहेत त्याचा वापर हा झाला पाहिजे आता ही किटकनाशकं फवारताना खतं देताना एक काळजी अशी घेतली पाहिजे की त्याचा उपयोग फक्त किडे मारण्यासाठी व्हावा किंवा जे काही जीव जंतू आहेत त्यांच्यासाठी व्हावा फळांमध्ये प्रत्यक्ष ते जाऊ नयेत कारण ते जर फळांमधे गेले तर त्याचा एक प्रतिकूल परिणाम हा ते फळ खाणाऱ्या व्यक्तीवरती होईल म्हणजे त्याचा मानवावरती दुष्परिणाम होईल असं आपल्याला लक्षात येतं